नृत्याशी संबंधित माझी काही स्वप्ने आहेत जी मी पूर्ण करू इच्छिते मला कथ्थक भरतनाट्यम लावणी आणि फोक डान्स शिकायचे आहेत प्रत्येक नृत्य प्रकारात स्पेशलायझेशन मिळवायची माझी इच्छा आहे मला मोठ्या ऑडियनसमोर पफॉम करायला आवडेल माझ्या नृत्याने लोकांना आनंदित करण्याची माझी इच्छा आहे मला स्वतःचा डान्स क्लास चालू करायचा आहे जिथे मी इतरांना नृत्य शिकवू शकेन गरजू मुलांना नृत्य शिकवण्याची माझी इच्छा आहे मला वेगवेगळ्या डान्स फॉम्स मिक्स करून नवीन स्टाईल्स तयार करायला फार आवडते फ्युजनमधून मी माझी क्रिएटिव्हिटी बाजू दाखवू शकेन मला नॅशनल लेव्हनच्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे आणि जिंकायचं आहे विदेशात मला विदेशात मला पफॉमन्स देण्याची आणि वेगवेगळ्या डान्स स्टाईल शिकायच्या आहेत